हो जसं धावत असताना माझा पाय मुरगळला होता आणि ती दुखापत शर्यत चालू असतानाच माझा पाय मुरगळल्यामुळे मला त्या शर्यतीतून बाद करण्यात आले होते कारण की मी धावू शकलो नव्हतो पण मी तो पाय मुरगळल्यामुळे मी त्याच्यावर एमर्जन्सीचा स्प्रे त्यानंतर एक्सरसाइज डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टरची ट्रीटमेंट त्याला काही पट्टी वगैरे असे जे काही असतात ते बँडेज करून मी त्यातून जवळपास चांगल्याप्रकारे त्रास होत होता आणि त्यातून मी औषधी ट्रीटमेंट करून करून माझ्या तो पायाचं दुखणं जे होतं ते मी व्यवस्थित रीत्या पार केली आणि माझा तो त्रास नाहीसा होऊन गेला आणि परत मी धावायला सुरवात केली